मला जास्त करून भौतिक पुस्तके वाचायलाच आवडतात कारण त्याचा अनुभव एक वेगळाच असतो शिवाय ते डोळ्यांसाठीही चांगलं आहे असं मला वाटतं जास्त लॅपटॉपवर किंवा ईबुक म्हटलं की मोब भ्रमणद््वनी वापरणं आलं लॅपटॉप वापरणं आलं त्यामुळे डोळ्यांनाही खूप त्रास होतो त्याचा शिवाय पुस्तकं तुम्ही अशी एकत्र साठ म्हणजे जर आवड असेल तर तुम्ही पुस्तकं साठवून ठेवू शकता जेव्हा हवं तेव्हा ते काढून वाचू शकता त्यामुळे मला बौतिक पुस्तकंच खूप आवडतं हो मी ऑडिओबुक्सही ऐकलेली आहेत त्यातली काही ऑडिओ बुक्स म्हंजे ॲक्चली इंग्लिशमध्ये ऐकलेली आहे त्यामु त्याचं नाव होतं स्टोरीज ऑफ महाभारता शिवाय त्याशिवाय अकबर बिरबलच्या कथा हे ऐक ऐकलेलं आहे एक हजार एक रात्रींची गोष्ट हे ऑडिओ बुक ऐकलेलं आहे आणि आत्ता म मी हे वाचायला ऑडिओ बुक ऐकायला सुरवात करणार आहे मृत्युंचे एकंदरीतच ह्या तिनीमधे चूस करायचं झालं तर भौतिक पुस्तकच वाचायला खूप छान वाटतं